दोन दिवसांपूर्वी मला मुंबई एअरपोर्टला पोहोचायचं होतं सकाळी आठ वाजता मी राहते भूगावमध्ये आम्ही वेळेवरती निघालो होतो परंतु झालं असं की आम्ही वेळेवरती जाऊच शकलो नाही कारण आमचा टॅक्सी ड्रायवर उशीरा आला त्याने असं कारण सांगितलं की तो कुठून लांबून येतो बिब्बेवाडीतून आणि रस्त्यावरती खूप खड्डे होते आणि ट्रॅफिक होतं आणि कुणीतरी बेशिस्त वाहन चालवल्याने ट्रक उलटा झाला त्यामुळे सगळंच ट्रॅफिक जॅम झालं आणि म्हणून तो येऊ शकला नाही परंतु ह्या त्या ह्या सगळ्या गडबडीमध्ये आमचं विमान चुकलं आम्हाला नेदरलँड्सला जायचं होतं आम्ही वेळेवरती नाही पोचू शकलो ही चूक कोणाची म्हणजे टॅक्सी ड्रायव्हरची तर आहेच परंतु सरकारची सुद्धा तितकीच आहे कारण त्यांनी रस्त्याची निगराणी नीट केलेली नाही आहे खड्डेमुक्त रस्ता आणि ह्या सगळ्या नुसत्याच त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे जर रस्ते चांगले असतील तर प्रवासाला लागणारा वेळही कमी होतो आणि हो लाग होणारे श्रमही त्याच्यामध्ये वाचतात सग त्यामुळे सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि आम्हाला आमच्या विमानाच्या तिकिटासकट आमच्या टॅक्सीचे जाण्यायेण्याचे सुद्धा पैसे परत मिळावेत असं मी ओलाला मागणी करते आहे की ड्रायव्हरमुळे आमची फ्लाईट चुकलेली आहे आणि सरकारला पण मी सांगते आहे की आम्हाला झालेला मनस्ताप आणि चुकलेलं विमानाचं चं भाडं हे आम्हाला लवकरात लवकर परत मिळावं